नमस्कार सर मी प्रशांत गुवाडे राहणार मोहदरी तर आमच्या मोबाईलमध्ये शॉपिंग कार्डमध्ये चुकीचे टॅब्लेट घुसलेले आहे तर ते मला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन डिलीट करायचे आहे तर ते मी तर ते मी टॅबलेट डिलीट करतो